योगासनामध्ये सर्वांंगाला जो व्यायाम होतो तो जो आहे तो होत असतो आपल्या सूर्यनमस्कारामध्ये सूर्यनमस्कारामध्ये एवरी यन ईच म्हणजे प्रत्येक अशा अवयवाला तुमच्या त्या सांध्यांना एक प्रकारचा व्यायाम मिळतो त्याला ट्रेस मिळतो ते लवचिक होतात आत्ता हे सूर्यनमस्कारच का तर सूर्यनमस्कारामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे योगासनं हे येऊन जातं म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला सर्पासन येतं बरे सर्व सर्व योगासनं त्याच्यामध्ये होऊन जातात त्याच्यामध्ये माणूस हा लवचिक बनतो म्हणजे इलॅश्टिशिटी ज्याला म्हणतात ना तो लवचिक असा त्याची शरीर क कुडती बनते आणि त्याचं वजन कमी करण्यासाठी म्हणून या सूर्यनमस्काराचा सगळ्यात जास्त फायदा होता सूर्यनमस्कार वक्रासन सर्पासन ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत योगासनामधल्या ज्या आहेत तर ह्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे नुसता आपण घाम गळेपर्यंत व्यायाम करणे किंवा पळणे याच्यापेक्षाही सूर्यनमस्कार जर केले तर माणूस जितका माणूस लवचिक तितका तो त्याची हेल्थ जे तो त्याचं जे आरोग्य आहे किंवा शरीर प्रकृती जी आहे ती तंदुरुस्त राहते हे तितकंच खरं जितका मनुष्य ताठर होऊन जातो म्हणजे तुम्ही जर कधी पैलवानांना बघितलं तुम्हाला पैलवान खूप व्यायाम करतात व्यायाम करतात त्यांचं असं टा कडक होऊन जातं शरीर पण योगासनामध्ये एक वेगळा प्रकार अस सर्कशितली जी मुलं येत ना ही सगळी सूर्यनमस्कार आणि योगासनावरच तयार झालेली असतात म्हणून ते कुठंही कशीही उडी मारून शकतात हे तर आपण सर्कशित बघतोच ना आणि तेच महत्त्वाचं आहे माणूस जितका लवचिक आणि लहान मुलं जी आहेत बघा लहान मुलांचं जर तुम्ही बघितलं तर एका उंचीवरून ते उडी मारत असतात उडी मारताना तुमच्या काळजात धस्स होतं अरे बापरे आता याला लागेल का काय परंतु तो पटकन उडी मारतो पटकन उठतो आणि पटकन पळायला लागतो हे पटकन पळायला लागणं म्हणजे त्याची लवचिकता आहे तसंच आपणही आपल्याला लवचिक ठेऊ शकतो या योगासनाच्या माध्यमात आणि तुम्ही हे जे योगासन करत राहिला तर समजा एकादा उदाहरण म्हणून सांगतो मी तुम्हाला आता एका ॲक्सिडेंटमध्ये एक ॲक्सिडेंट झाला त्याच्यामध्ये सर्वच जी माणसं आहे ती माणसं एका सीटाखाली अडकली गेली जो योगासनं करणारा तोही अडकला तो जवळजवळ अर्धा तास मुडपून बसला ह परंतु त्याच्यानंतर जी गाडी जेव्हा जी चांगली केली लोकं सगळे बाहेर काढले गेले जे योगासन करणारे नव्हते ना ते कमरेत मोडले परंतु हा योगासन करणारा जो माणूस होता ना जो अर्धा तास त्या सीटाखाली अडकला होता त्याला ती सराव असल्यामुळे त्याची शरीराला तो पटदिशी उभा राहतो आणि चालायला लागतो म्हणजे तो जेव्हा म्हणतो की हा ॲक्सिडेंट झाल्यावर मला काहीच झाला नाही काहीच झालं नाही हे जे म्हणणं आहे नं तिचं हं हे म्हणणं म्हणजे त्याचा तो बेनिफिट असतो कदाचित हे आपल्याला आपण कधी कधी या ॲक्सिडंटमुळं वाचले असतो आहे आपल्याला लक्षात येत नाही किंवा आपलं हाड तुटलेलं नसतं आहे आपल्या लक्षात येत नाही पण तो सगळा जो भाग आहे हा भाग या सूर्यनमस्कारांचा आहे योगासनाचा आहे योगासनामुळे जी लवचिकता येते त्या लवचिकतेचा फायदा हा तुमच्या शरीराला होतो धन्यवाद